गेल्या वर्षी एस एस मोबाईल शॉपीमधून मी सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा फाय जी हा फोन घेत खरेदी केलेला होता एकंदरीत त्याचे स्पेसिफिकेशन्स बघता सर्व चांगले वाटले म्हणून मी तो फोन घेतलेला होता त्याच्यामध्ये फाय जी नेटवर्क टेक्नॉलॉजी आहे त्याशिवाय सहा पॉइंट आठ इंचेसचा अमोलेड डिस्प्ले आहे त्याला आय पी सिक्स्टी एटचा वॉटर रेझिस्टंट वॉ प्रोटेक्शन पण मिळालेलं आहे ज्यामुळे फोन पाण्यात जरी गेला तरी त्याला फार काही नुकसान होऊ शकत नाही पाण्यापासून संरक्षण आहे त्याला त्याच्यामध्ये आठ जी बी रॅम आहे आणि बारा जी बी असे दोन व्हेरिएंटस आहेत या फोनमध्ये आठ जी बीचं व्हेरिएंट आहे त्याच्यामुळे फोनला अजिबात लॅगिंग येत नाही किंवा मग हँग होतो आहे फोनमध्ये असा कुठलाही एक्सपिरियन्स मला आजपर्यंत नाही आलेला याच्याबाबतीत कॅमेरा क्वालिटी ब बघायला गेलं तर अतिशय चांगली अशी क्वालिटी आहे दोनशे एम पीचा मेन कॅमेरा आहे पाठीमागे आणि अतिशय सुपर्ब असे फोटो येतात खूप स्पष्ट क्लिअर हाय क्वालिटी असे फोटोग्राफ्स मिळतात असे बारा एम पीचा सेकंड कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा पण बारा एम पीचा आहे सेल्फी कॅमेराने पण खूप चांगले फोटो आपल्याला मिळतात ह्याच्यामध्ये चांगले एक बॅटरीचं म्ह् म्हटलं तर बॅटरी अतिशय चांगली पाच हजार एम ए एचची याच्यामध्ये आपल्याला मिळते एकदा चार्ज केलं की म् मला जवळपास पूर्ण दोन दिवस ते तिसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ही बॅटरी येते मधल्या काळात अजिबात चार्जिंगकडे लक्ष देत द्यावं लागत नाही मला कितीही वापरला मी तरी ही बॅटरी व्यवस्थित टिकते आणि फोन चार्ज व्हायलाही फार वेळ घेत नाही कारण पंचेचाळीस वॉटची चार्जिंग आहे याला जवळपास सो एकंदरीत खूप चांगला एक्सपिरिअन्स आहे माझा या फोनसंदर्भात